माझा आवडता प्रॉडक्ट हा बेडशीट आहे मला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या ब्रँडचे बेडशीट घ्यायला खूप आवडते मला बेडशीटबद्दल खूप चांगले चांगले अनुभव आहे माझा बेडशीटचं कलेक्शन सर्वांना आवडते वेगवेगळे प्रोग्रामला मी वेगवेगळे बेडशीट वापरते कोणी स्पेशल पावणे येणार असले तर मी त्यांचा आवडीचा प्रिंट आणि कलरचा बेडशीट आणते माझ्या मुलासाठी मी नेहमीच कार्टून प्रिंटची बेडशीट आणते